हलो वैशालीताई बोलताय का फोटोशूटवाले मला फोटो काढायचे होते म्हणजे माझी माझ्या ब माझ्या बहिणीचं लग्न आहे ना तर लग्नामध्ये मला तुमचा कॅमेरामन पाहिजे होता तर हळदीसाठी रिशेप्शन हे सगळं यांच्यासाठी पाहिजे होता तर संध्याकाळी पाठवता का ती विचारपूस करून घेते कसे फोटो घ्यायचे कसं काय करायचं ते तर कितीक रेट आहे हां तर मी तारीख वगैरे सगळं मी व्हॉट्सअपवर पाठवते तुम्हाला नाही कपडे वगैरे आमचेच आहे तुमचे कपडे वगैरे काहीच नाही आहे फक्त आमचे आहे आणि ते कसे काढायचे आणि पुन्हा हळदीसाठी व्हिडिओ शूट आणि ते वेडिंगचे फोटो नाही राहात का मला असे नदी आहे त्या नदीपाशी असे धबधबे वाहत आहे आणि ते पक्ष्यांचे किलबील हे ते असं सगळं पाहायचे हो त रेट सांगाल का तुम्ही हो का हां तर पाठवाल का मग मी तारीख फिक्स करते कोणत्या तारखेला घ्यायचं काय नाही हो हो मी पाठवते व्हॉट्सअपवर हो का कमी नाही होऊ शकणार का दोन लाखात हां हां हो ते तर माहीतच आहे म्हणा पण तरी थोडं कमी नाही होणार का त्याच्यामध्ये हो का बरं ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे